म्हणजे पोहण्याचे कोणतेही नवीन तंत्र मी कोणतेच वापरत नाही कारण की पोहोताना आम्ही नदीमध्येच पोहतो आणि नदीमध्ये गेल्यावर खूप गर्दी असते आणि मित्र व आम्ही सगळे सोबतच जातो तर मला माझ्या मित्रांनीच पोहणं वगेरे शिकवलं आहे आधी मला काहीच पोहायला येत नव्हतं परंतु आता आता मला खूप पोहायला येत आहे आणि पोहोण्यासाठी मी हात आणि माझ्या पायाचाच वापर करतो तर आणि पोहणं हे सर आलंच पाहिजे सर्वांना आणि पोहणं ही चांगली गोष्ट आहे कारण की त्याने शरीरही मजबूत होतं बळकट होतं आणि उंची ही वा वाढते तर पोहणे हे सर्वांना आलंच पाहिजे आणि मी ही पोहणं खूप चांगल्याप्रकारे शिकलेलो आहे तर तुम्ही पण तो म्हणजे मला माझ्या मित्रांनीच पोहणं शिकवलेलं आहे आणि हेच मी बोलू इच्छितो पोहण्याबद्दल